नमस्कार मी कारंज्यात नवीन आहे मला सांगू शकता का नाश्त्याचे इथे फेमस नाश्ता कुठे आहे अच्छा अच्छा अच्छा

मी कारंजामधूनच बोलत आहे मला पार्सल पाहिजे होते नाश्ता साऊथ इंडियन नाश्त्यामध्ये काही नाही आहे का हा ना हा ना समोसा पाव समोस्याचे काय नग आहेत काय रुपये आणि पालक वडापाव

चालेल चालेल एक काम करा वडापावचे चार आणि चीज वडापाव दोन पालक वडापाव चालेल समोसा पाव असे चार तरीबी चार चार पीस कॉन्टीटी पाठवून द्या पार्सलमध्ये ॲड्रेस मी तुम्हाला टेक्स्ट केलेला आहे या नंबरवर या प्रत्येक ना नाश्त्याचे पार्सल पाठवून द्या आणि हो चटणी पण पाठवा सोबत दोन्ही पण चालते आणखी सांगू शकता साऊथमध्ये काय मेनू वगैरे सोबत हा हा हा हा बोला ना चालेल चालेल मेदूवडा पण पाठवा पाच पीस ठीक आहे धन्यवाद